शास्त्रीय संगीत ही एक साधना आहे ती गायला आवडते परंतु त्याच्यासाठी एक गुरू लागतो त्याच्यासाठी बैठक लागते त्याच्यासाठी एक तपश्चर्या लागते दुर्दैवाने मला ती तपश्चर्या करण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे मी ते अवघड असलेलं फक्त त्याची मी कानसेन आहे गानसेन तर होऊ शकणार नाही कधी आता वय प झाले माझा वय पण झालेला आहे पण मला ते गाणं ऐकायला आवडतं कळत नाही कोणता राग आहे हे पण मला कधी कधी कळत नाही काही दोन तीन राग फक्त मला कळतात पण बाकीच्या कळत नाहीत पण ते ऐकायला आवडतं त्यामुळे मी त्या काळातल्या ज्या प्रसिद्ध असे गायक किंवा गयिका आहे त्यांचं गाणं अगदी मन लावून ऐकत असते ते कठीण ह्यासाठी आहे की ती एक साधना आहे अत्यन्त मी सांगितल त्याप्रमाणे ते आणि त्याच्या पाठीमागे असणारी जी त्या लोकांची तपश्चर्या आहे तिथं पर्यंत हा झेप घेण्याची माझं आता वय ना राहिलं पण मला असं वाटतं की ते असाध्य ते साध्य करावयास पाहिजे परिश्रम असं जे म्हणतात त्याप्रमाणे परिश्रम केले नाही म्हणून पण मला समकालीन गायक गायिकांचे खूप मी प्रेमात आहे लताबाई जितक्या आवडतात तितक्याच आशाबाई आवडतात जितक्या आशा आवडते तितकीच मन्ना डे सुद्धा आवडतो जितका मन्ना डे आवडतो तितकेच मोहम्मद रफीजी सुद्धा आणि या लोकांची गाणी म्हणायला आ ब आ कठीण असले तरी अशक्य असं काही नाही कारण या गायकांनी आमच्या काळातल्या आमच्या पिढ्यांना घडवल्या असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही त्याच कारण असंय की त्यांच्या गाण्यामधले जे काय भाव असायचे ते भाव आम्ही आमच्या प्रत्यक्ष जीवनच जगतोय असं आम्हाला भास व्हायचं त्यामुळे त्यांची गाणी ही खूप चांगली उदाहारणार्थ सांगायचंच असेल तर ते तू गंगा की मौज मैं जमुूना का धारा किती पवित्र असं प्रेम प्रेमाचा तो उच्च अशा प्रकारचा जो स्तर आहे त तो स्तर हा आम्ही तो आ ऐकला आणि त्या त्यामुळे प्रेमाबद्दलची एक वेगळी आदरयुक्त आमच्यामध्ये भावना निर्माण झाली तर संगीत काय करू शकत नाही तानसेन तर म्हणतो की संगीतामुळे वा व वर्षा म्हणजे जिथे न निसर्गाला नामविण्याची ताकद जिथे आहे तिथे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांची काय घ्या कथा त्यामुळेच हे सा आ कठीण नाही अवघड नाही अशक्य नाही परंतु त्यासाठी साधना ही निश्चित गरजेचे असते असं मला आवड असं असं मला म्हणायचं जितक्या त ल लताताई आणि आशाताई आहेत तितके सुमून कल्याणपूरकर सुद्धा यांचं पण काय कॉन्ट्रीब्युशन कमी आहे नाही उषाची मोठी नावाच्या एक गायिका आहेत नागपूरच्या त्यांची आठवण तुम्हा आमा तुम्हाला नसेल पण आम्हाला आहे मधुबाला चावला नावाच्या गायिका होत्या त्यांचा त्यांची कुणी आठवण करणार नाही पण आमच्या मनामध्ये त्यांचं काही काही गाणी आहेत किंवा आपल्या मराठीमधे माणिक वर्मा न हा माणिक वर्माांच्या किंवा माणिकताईच्या गाण्याची तरं मी अगदी भक्त आहे कारण त्यांनी थेट माजघरापासून ते बागेपर्यंत हिंदोळ्यावर नेलं त्यांनी स्वयंपाघरात नेलं पाळणा गायला लावला त्यांनी विरह गीत गाय त्यांनी भाऊगीत गायला लावलं त्यांनी बहीण भावाचा संवाद गाय गा गायनामधनं व्यक्त करायला त्यांनी त्यांचं सामर्थ्य होतं म्हणून गाणं हे आवडतं मला असं वाटतं जगातला एकही माणूस असा नसेल की ज्याला संगीत आवडत नसेल पण ते ऐकायचं कसं आणि कोणतं ऐकायचं याचा अर्थ श्रीरामचंद्रनी जे आशा ताईंच्याकडन इनामीनाडिका सारखं सारखं जे गाणं आ ब आ तयार करून घेतलं ते त्या विशिष्ट काळात त्या वया वयोगटातल्या लोकांसाठी नाही काव आवडतं ते ही आवडतं परंतु आता ती अभिरुची आता आमची राहिली नाही म्हणून ते का श्रेष्ठ संगीत नव्हतं का जे मनाला आवडतं जे मनाला भुरळ पडतं जे मनाला मनोरंजन करतं ते उच्च प्रगत गाणें असं जर म्हंटलं तर आमच्या जीवनामध्ये संगीतातल्या या अनेक दिग्गजानी अक्षरशः म्हणजे आमचं जीवन सुकर केलंं असं म्हंटलं तर अतिशयोक्ती होऊ नये जितकं त्यांच्याबद्दल आहे तितकंच भीमसेन जोशी असतील कुमारगंधर्व असतील बडे गुंद बडे गुलाम ख अली खान असतील किंवा बालगंधर्व असतील हे देखील आमच्या भारतीय संस्कृतीचे एक मुखंड किंवा ज्यांना आपण प्रतीक म्हणून आदर्श म्हणूया तसे आहेत म्हणून ते आवडतं पण जमलं नाही त्याच्याबद्दल खंतं नाही परंतु असं वाटतं की पुढचा जन्म जर मिळाला तो ही व्यक्ती माणसाचा मिळाला तो ही मुलीचा किंवा बाईचा मिळाला तर पुढच्या जन्मी मात्रा नक्की याची आपण तयार करु असं मला वाटतं धन्यवाद